हॅलो सर हॉटेल ग्रँड मैफील हा सर मला आज सायंकाळी फॅमिलीसोबत ट्रीटला यायचे होते आमचा डिनरचा प्लॅन झालेला आहे आपल्या हॉटेलला त्याकरिता मला थोडी माहिती हवी होती सर आम्ही चौदा लोक असून त्याकरिता टेबल अवेलेबल आहे का हे विचारायचे होते त्याचबरोबर आपल्या हॉटेलचा क्लोजिंग टाईम काय असतो हे सुद्धा जाणून घ्यायचे होते आणि त्यासाठी चौदा लोकांची आमची बुकिंग करून पार्किंग वगैरेची व्यवस्था काय कशी राहील हे विचारायचे आणि पार्किंगसाठी पण आमच्या दोन किंवा तीन फोर व्हीलर राहील त्यांची व्यवस्था कशी राहील काय राहील कुठे करायचे ते विचारायचे आहे त्याचबरोबर चौदा जनांचा टेबल बुक करायचाय आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही हे ज्या गोष्टी हव्या आहेत त्याची ऑर्डर प्री प्लॅन करावी लागेल की वेळेवर आल्यावर देता येईल हे विचारायचे होते